नाही मी कधीही लैंगिक शोषणाची बळी ठरलेली नाही पण असं जर कुणाचं शोषण होत असेल तर त्या व्यक्तीनं जिथे शोषण झालं आहे तिथे बाय लॉच असतात त्या संस्थेचे आणि त्या अंडर तिला न्याय मिळू शकतो एक लेडी त्या गोष्टीसाठी ठरवलेली असते जी त्यासाठीच काम करते प्रत्येक संस्थेत आणि प्रत्येक कार्यालयात अशी लेडी असणं अनिवार्यच असतं आणि त्या नुसार तुम्ही तिथे न्याय मागू शकता आणि त्याच्या उपर जाऊन आपण त्या तिथे पोलीस स्टेशनला तुम्ही केस करू शकता कंप्लेंट करू शकता तुमची पोलिस स्टेशनला न्याय मागू शकता तसंच महिला आणि बालकल्याण कार्यालयात सगळ्या जिल्ह्यात ते कार्यालय असतं तिथे जाऊन सुद्धा समाजकल्याण महिला बालकल्याण अशी ती कार्यालयं आहेत तिथे पण या गोष्टींसाठी तुम्हाला मदत मिळू शकते